आवडता नायक किंवा नायिका यामध्ये मला सर्वात जास्त आवडतो नायक म्हणजे प्रभास आणि नायिका आहे अनुष्का शेट्टी यांचा पिक्चर आहे बाहुबली या पिक्चरमध्ये आपल्या ऐतिहासिक सगळ्या गोष्टींची रचना केली आहे यामध्ये ग्यातल्या सर्व युद्धांचा व त्यांच्या पराक्रमाचा सगळा इतिहास या पिक्चरमध्ये या चित्रपटामध्ये रचलेला आहे या ठिकाणी अनुष्का शेट्टी आणि प्रभास या दोघांची सुद्धा भूमिका खूप सर्वात चांगली केलेली आहे या दोघांनी सुध्दा आर्चरी या विषयावरती खूप चांगला अभ्यास करून ह्या पद्धतीत चांगल्या प्रकारे मांडलेले आहे व या ठिकाणी मुलांना सुद्धा या गोष्टी दाखवण्यासाठी खूप उत्साह निर्माण होतो हा पिक्चर सगळ्यांनी सगळ्या फॅमिलीसकट बघावं या पद्धतीनी हा पिक्चरची रचना केलेली आहे या ठिकाणी जुन्या शस्त्रांचा उपयोग कशा पद्धतींनी केला जातो व त्या कशा पद्धतींनी हँडल केला जातो या सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारे पद्धतीने या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यानंतर या पिक्चरमध्ये मुलांना एंटरटेनमेंट करण्यासाठी सुद्धा हा पिक्चर खूप चांगला आहे यामध्ये जुन्या पध्दतीतील सगळ्या गोष्टी व नव्या पद्धतीशी कशी त्याची रचना केली जाते त्याची तुलना या पिक्चरमध्ये दाखवलेली आहे त्यानंतर बोर होऊ नये या ठिकाणी तर असतातच ते म्हणजे गाणे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी असते म्हणजे फनी फनी डायलॉग्स वगैरे या सगळ्या गोष्टींची चांगली रचना केलेली आहे आणि बाहुबली हा चित्रपट एक ना ए एका भागात नसून दोन भागात त्याचं रूपांतर केलेलं आहे यामध्ये हा रसिक प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल व त्यांची पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे हे समजण्यासाठी ह्या पिक्चरची रचना केलेली आहे